हॅलो दादा मी शैलेश दत्रात्रय कुळकर्नी बोलतो आहे मला बुलढाण्यात बुलढाण्याचं टू केळवद पाहिजे होती कॅब किती वेळ लागेल यायला मला संध्याकाळी चार वाजता जायचं होतं

एक काम करा तुम्ही तुम्ही पाच वाजेपर्यंत येऊन जा कारण की मला मा माझं थोडंसं काम आहे बँकेचं हां प्राईस सांगा ना तेच तर मेन आहे उबर घ्यायची होती मला उबर उबर जास्त जास्त झाले ते थोडं डिस्काऊंट द्या ना कमी करा ना थोडी नाही नाही मी नेहमीच कॅब बुक करतो तुम्ही जास्त सांगत आहे ठीक आहे बरं हे सांगा तुम्ही कुठे थांबणार आहे मी माझा ॲड्रेस तुम्हाला व्हॉट्सअप करतो तुम्ही तिथे येऊन जाल पाच वाजता